आम्ही मर्काझ मोबाईलमधून बोलत आहोत तुम्हाला कोणता फोन पाहिजे आहे साधी आहे एक मिनिट एक मिनिट मॅडम एक मिनिट मॅडम आमचा अजून एक कस्टमर होता सोबत म्हणून आम्ही बरोबर बोलू शकलो नाही तुम्हाला वनप्लस फोन पाहिजे आहे ना अच्छा तर तुम्हाला वनप्लस फोनबद्दल सांगून देते मी आधी एक मिनिट अं एक् वनप्लस फोनमध्ये जे स्क्रीन विथ विविड कलर्स अँड सनलाईट वेजिबीलिटी थ्री जी बी रॅम आहे कॉम्बिनेशन्स पण आहेत आठशे प्रो प्रोसेएळू प्रोपेसर्स पण आहेत अजून फाईव्ह एफ पी फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे सेल्फी लव्हर्ससाठी खूप छान आय आ कॅमेरा आणि कस्टमर सर्व्हिस पण अवेलेबल आहे आमच्या दुकानात तो अ तो तुम्हाला तो तुम्हाला पन्नास हजार

तुम्हाला पन्नास हजारपर्यंत पडेल तर तर तुम्हाला आता तुमच्याकडे जितके पैसे अवेलेबल असतील तुम्ही तितके आता भरून घ्या जसं वीस हजार किंवा पंधरा हजार तुम्ही प्रत्येक

तुम्हाला सात हजार रुपये महिना भरावं लागेल त्याच्यावर हजार रुपये व्याज लागणार आणि तुमची दहा महिन्यात किस्त संपून जाणार

हो मोबाईलचा ग्लास जो आहे तो गोरील्लावाला ग्लास आहे आणि अगर तुमचा ग्लास फु फिफ्टी एक्स आहे ग्रे कलर आहे ब्ल्यू कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे हो मी बोलली ना ग्रे कलर आहे म्हणून

आणि मग म्हटलं की फोनमध्ये एक मिनिट फोनमध्ये तीन जी बी रॅम आहे आणि आठशेचा प्रोसेसर आहे प्रोसेसर आहे आंटी पाहा आम्ही तुम्हाला बील वगैरे बनवून देतो आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लम वगैरे राहिली तर आमच्या आमच्या शॉपमध्ये वन इयरची गॅरंटी वॉरंटी पण आहे तर तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या फोन दुरुस्त करून मिळेल ओक्के ठीक आहे थॅंक्यू आणखी काही ठीक आहे थॅंक्यू